ज्या सरकारी सेवा आहेत प्रमुख इन्टरॅक्शन्स किंवा सेवा जे म्हणतात त्या आता जास्तीतजास्त करून ऑनलाईनं झालेल्या आहेत म बरेच जण ऑनलाइनच अप्लाय करतात जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करावे लागतात जे आपल्याला ऱ्ही रिक्वायरमेंट असते तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झालेल्याचं री हे एक म्हणजे आधार कार्ड असेल तुमचं किंवा पॅन कार्ड असेल आणि अठरा वर्ष पूर्ण झालेले असं पुरावा किंवा तुम्ही तुमचं रहिवाशी दाखला हे जे काही ग डॉक्युमेंट्स आहेत आपल्याला त्या आपल्याला ऑनलाईन जमा कराव्या लागतात ऑनलाईन ती प्रोसेस असते ती त्याची त्याची जी काही वेबसाईट असते आपण जर आता एक बघायला गेलं एकं एक्झांपल घ्यायला गेलं जर आपल्याला लायसन काढायचं असेल तर लायसनसाठी क जे काहीही लागतात डॉक्युमेंट्स त्याच्यामदे तुम्हाला एक तर पाहिलं तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेल्याचा दाखला लागतो आणि रहिवाशी दाखला लागतो आणि एक आधार कार्ड फोटोस म्हणजे फोटो हेच्यासाटी आधार कार्ड लागतं हे तुम्ही ऑनलाईन टी क् अप्लाय करू शकता आणि ज म ऑनलाईन नाहीच झालं तर म ला ते जे काही त्याचे केंद् सेंटर असतात सेंटर किंवा ऑफिस असतात तिथे जाऊन ते तुम्हाला सम्मीट करावं लागतं आपल्या डॉक्युमेंट्स आणि आपल्याला ते मग मिळतं